तसं विचार केला तर आमच्या बागेत खूप प्रकारचे झाडे आहेत आणि फुलेही आहेत त्यात त्यातही खूप प्रकार आहेत जसं की गुलाब मोगरा जास्वंद जाई जुई झेंडू असे खूप सारे प्रकार आहेत फुलांचे आणि त्या बागेत गेल्यानंतर इतकं भारी वाटतं विचारूच नका आणि आता त्यातून पावसाळ्याचे वगैरे दिवस आहेत त्याच्यामुळे तर वातावरण वगैरे खूप मस्त असं होऊन जात आहे आणि असं तरच आम्ही त्या बागेची असं सुरक्षा पण तेवढीच घेतोत आणि त्याची काळजी वगैरे घेतो त्याला वेळेवर पाणी वगैरे देतोत खूप छान असं वाटतं त्या बागेत गेल्यानंतर कारण तिथं अशी पक्षी वगैरे येतात कुठल्याही प्रकारची घाण नसते व खूप छान असं वातावरण असतं बागेत जायचं म्हटलं कीच उत्साह येतो सतत आम्ही त्याला पाणी वगैरे घालतो बेकेटचा वापर बागेतील झाडांना पाणी घालण्यासाठी खत मिळवण्यासाठी किंवा फळं गोळा करण्यासाठी करतो बाग म्हणजे निसर्गाचं स्थान नारळ हे त्याचं एक प्रतीक आहे बाग बागेशिवाय निसर्गाला बाग हे ना निसर्गाला असं